माझी ड्रीम बाईक जी टी आहे रॉयल इनफिल्डची ही जी टी बाईक मला खूप आवडती चार हजार सी सीची गाडी आहे आणि ती स्पोर्ट्स बाईक आहे मला खूप आवडती तिची रक्कम सहा लाख रुपये आहे पण ती माझी ड्रीम बाईक आहे माझी एक एकुलती एक आवडती बाईक आहे मला ती खूप बाईक आवडते त्या बाईकबद्दल बोलायचं गेलं तर त्या बाईकची फायरिंग त्या बाईकची स्पीड त्या बाईकचे वर्णन करायचं बोललं तर ती बाईक दिसायला पण खूप भारी दिसती सिल्वर कलरची आहे आणि रेड रेड कलरची डिझाईन आहे तिच्यावर आणि रॉयल इनफिल्ड लिया ब्रँडची बाईक आहे ती